हॅलो हां बोला

ओके ओ हो ओके आधी मी तुम्हाला फ्लेवर सांगते पहिले तुम म्हणजे मला तुम्ही पहिले सांगा तुम्हाला कुठला फ्लेवरचा केक हवा आहे कारण चॉकलेट आहे चॉकलेट ते पायनॅपल आहे मँगो आहे तर वेगवेगळ्या आहेत बटरस्कॉच आहे तुम्हाला कुठला पाहिजेल किंवा तुमच्या भावाला कुठला ह आवडतो ओके तर चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेट किंवा कुठला नॉर्मल चॉकलेट जास्त गोड हवा आहे एक किलोचा फाय फिफ्टी आहे आणि तुम्ही दीड किलो मागितलं तर तिथे एट फिफ्टी येणार चार्जेस

माँजिनिसचं म्हणजे तुम्हाला तर माँजिनिससारखा हवा आहे किंवा म्हणजे आम्ही होममेड जास्त बनवतो मध्ये आणि माँजिनिसचं बोललात किंवा कसं वेगळेच म्हणजे म्हणजे असं त्यांचं प्रोडक्टसुद्धा वेगळं असतं बनवण्याचं हे पण वेगळं असतं म्हणून

ओके सर तर तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्येच नक्की हवा आहे

हां ते पण आहे पण मला असं वाटतं सर तुमचा छोट्या भावाला तुम्ही जास्त प्रिफर चॉकलेट केकसाठीच करावे

ओके चालेल चालेल तर नाव काय लिहायचं तुम्हाला तुम्ही सांगतील प्लीज ओके दोघावर त्यावेळा चालेल सर ओके डिलिवरी काय तुम्ही येऊन घेऊन जाणार नाही सध्या तर कुठलाच माणूस नाही आउट ऑफ स्टेशन आहेत सर्व तर तुम्ही पिकअप करून घेऊन जा ओके चालेल ओके ओके थँक्यू